जनावरांसाठी चरायला कुरणं आता फारशी उपलब्धच नाही आहेत शहरी भागात तर त्याची वानवाच आहे अजिबात कुठेही जा जमीन शिल्लक नाही सगळीकडे इतकी बांधकामं झालेली आहेत जी काही जागा उपलब्ध आहे ती खेडेगावातच आहे फक्त डोंगर उतारावर आणि अशा मोकळ्या भागामध्ये आहे खरं म्हणजे जनावरांना चांगला चारा मिळणं हे खूप महत्वाचं आहे कारण त्यामुळेच आपल्याला चांगलं दूध उत्पादन मग त्याच्यातून पुढे त्याचे सगळे इतर प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात पण खराब हवामान झालं तर जनावरांना खूप त्रास होतो त्यांची काळजी जास्त घ्यावी लागते विशेषतः उष्णता वाढली की त्या ल जनावरांना त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी म्हणून काहीजण तर त्यांच्या गोठ्यामध्ये पंखे लावतात काहीजण त्यांच्या अंगावर कापड टाकून त्याच्यावर पाणी मारून त्यांना थंडावा मिळेल ह्याची काळजी घेतात पाऊस खूप पडला थंडी खूप असली तरीसुद्धा जनावरांना त्रास होतो मग पाऊस खूप पडला की ओला चारा आणि मग तो ओला चारा त्यांना नीट खाता येत नाही पचत नाही त्यामुळे त्यांना व्यवस्थित चारा मिळण्यासाठी त्यांना पावसाळ्याच्या पूर्वीच त्याची तजवीज करून ठेवायला लागते साठवणूक करून ठेवायला लागते हवामानातले बदल हे जनावरांनासुद्धा भोगावे लागतात त्यांनाही त्याचा त्रास होत असतो असणार ते बोलू शकत नाहीत पण आपल्याला त्यांच्या हालचालींवरून त्यांच्या खाण्यावरून त्यां ते जे दूध देतात अंडी देतात त्याच्यावरून आपल्याला ते लक्षात येऊ शकतं तज्ज्ञ लोकांना ते चांगलं लक्षात येतं त्यांच्या पोटामध्ये योग्य आहार जावा ह्याची काळजीसुद्धा आपणच लोकांनी घेतली पाहिजे ना आपण जे कचरा टाकतो किंवा एकत्र कचरा टाकतो विशेष करून शहरी भागामध्ये ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा अशी पद्धत आहे तरीसुद्धा काही लोक ते एकत्र टाकतात मग त्यात प्लॅस्टिक विशेष करून प्लॅस्टिकच्या पिशव्या प्लॅस्टिकच्या वस्तू हे सगळं सगळं एकत्र असतं ते वेगळं करणं सगळ्या वेळेला दरवेळेला शक्य असतं असं नाही आणि मग जनावरांना खायला ते जर पदार्थ म्हणजे खाद्यपदार्थात प्लॅस्टिकचा तुकडा गेला तर ते त्यांच्या पोटात जातं आणि मग त्या जनावरांना पोटाचे विकार होतात ब आपण जेव्हा ह्याच्याबद्दल बोलतो प्लॅस्टिक या विषयाबद्दल तर विशेष करून रोज घरामध्ये जी दुधाची पिशवी येते ती पिशवी फोडल्यावर त्याचा छोटासा तुकडा कापला जातो आणि तो तुकडा कचऱ्यातून कुठे जातो हे कुणाच्याच लक्षात येत नाही आणि म्हणून तसाच जर कापलेला तुकडा कचऱ्यात गेला तर तो शंभर टक्के जनावरांच्या पोटात जातो आणि थोडा थोडा थोडा पोटात जाऊन कालांतरानी त्या ह्याचा मोठा व्हॉल्युम तयार होतो पोटामध्ये त्यांच्या मोठा मोठ्या प्रमाणात त्यांच्या पोटामध्ये प्लॅस्टिक जातं आणि मग त्याचा त्यांना त्रास होतो म्हणून एक अशी सूचना आहे की कुठलीही पिशवी कापताना त्याचा बारीकसा तुकडा न कापता त्याची मोठा मोठा भाग त्याचा कापावा अशी पट्टीच्या पट्टी कापावी म्हणजे मग ती निदान बाजूला करणं च निदान जनावरांच्या पोटात जाऊ नये याची काळजी घेणं माणसाला शक्य होईल पाण्याच्या कमतरतेमुळे तर जनावरांना प्यायला पाणीसुद्धा पुरवठा नीट होत नाही तर तिथे त्यांच्या स्वच्छतेसाठी पाणी मिळणार कुठून त्यांचे ते जिथे बांधली जातात जनावरं तो गोठा हा स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग तिथे माशा वेगवेगळ्या प्रकारची किडे त्याच्यानंतर असं काही सरपटणारे प्राणी असे येऊ शकतात आणि ते जनावरांना चावतातसुद्धा आणि मग त्यांच्या अंगावर अशा जखमा होतात त्यांना रोज स्वच्छ करणं हे त्या मालकाचं काम आहे पण त्यासाठी त्यांना पाण्याचा व्यवस्थित पुरवठा झालाच पाहिजे नाही झाला तर मग त्याचे दुष्परिणाम सग भोगावे लागतात त्यांना मालकांनाही आणि पर्यायानी ग्राहकांनाही तर हे सगळं ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी जातो तिथे आपल्याला ते बघितलं की ते जाणवतं की अरेच्या खरं आहे आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेतलीच पाहिजे मी गेले होते राजापूरच्या एका गोठ्यामध्ये राजापूरला एक गाईंचा गोठा आहे आणि तिथे मी गेले होते बघायला अतिशय सुंदर गोठा बांधलेला आहे त्यांनी जनावरांसाठी तिथे अतिशय स्वच्छ असं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडची जनावरंसुद्धा अशी टुकटुकीत आणि छान तरतरीत तजेलदार अशी आहेत खाणंपिणंही त्यांना व्यवस्थित दिलं जातं त्यासाठीही काळजी घेतली जाते या उलट जिथे पाण्याची सुविधा नाही आहे किंवा जी ज्या गावामध्ये पुरेशा सोयी उपलब्ध नाहीत तिथल्या जनावरांची अवस्था बघितली ना की खूप वाईट वाटतं काय त्यांची ती हाडं दिसत असतात त्यांना प्यायला पाणी नाही पुरेसं खाणं नाही पण मग तरीसुद्धा ते आपले मालक त्यांना सांभाळतात सांभाळतात आणि काही उपयोग होत नाही असं म्हंटलं की शेवटी त्यांची रवानगी खाटकाकडे होते असं म्हणतात वाईट वाटतं हे सगळं ऐकून आणि बघून